हा मॅडम हां मॅडम मला काही बुक्स घ्यायचे होते विकत मला काही कादंबरी आणि काही एज्युकेशनल बुक्स पाहिजे होते केमिस्ट्री रि रिलेटेड ॲक्चुली मी आय आय टी एक्जामसाठी प्रिपेर करते त्यासाठी मला बुक्स हवे होते आणि आणि कादंबऱ्या तर आय आय टी एजॅमसाठी मला यांचं पुरी शर्मा पुरी शर्मा पठानिया यांचं बुक भेटेल का प्रिन्सिपल्स ऑफ फिजिकल केमिस्ट्रीचं हो हो दोन्ही पण पाहिजे आणि मला अजून रेफ्रन्स बुक पाहिजे होते तुम्ही मला सजेस्ट करू शकाल का म्हणजे चांगले रेफ्रन्स बुक हो का मला ना फिजिकल केमिस्ट्रीचे रेफ्रन्स बुक हवं आहे एक ऑर्गेनिकचा आणि इनऑर्गेनिकचा आणि त्याबरोबर पी वाय क्यूसाठी म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्नन पेपर्स जे आहेत ना त्यांचे आन्सरशीट सॉल्व असले पाहिजेत त्याच्यामध्ये असं एक बुक पाहिजे आणि कादंबरीमध्ये मला छावा कादंबरी पाहिजे होती आणि त्यानंतर संभाजी हो कादंबरी किती दिवसामध्ये अव्हेलेबल होईल ठीक आहे चालेल आणि संभाजी महाराजांचं चरित्र म्हणजे शापित राजपुत्र पुस्तक आहे ते हवं आहे हो आहे ते माझ्या छोट्या बहिणीसाठी पाहिजे होतं कवि तिला तिला कविता आवडतात तर हजार रुप पाहिजे होतं आणि राजेश पाटील यांचं ताई मी कलेक्टर व्हयनु एक बुक आहे ते भेटेल का अच्छा ओके कथा कादंबऱ्या आणि एज्युकेशनल बुक ह्या रिलेटेड आपले चांगले चांगले बुक्स असतील त्यामध्ये तुम्ही सजेस्ट करा किंवा मग कथा कादंबरी पण त्यातलं पण एखादं हो नक्की ते भेटेल का मला आणि हो चालेल ना हो नक्की आवडेल नक्की आवडेल थँक्यू पहिले लिस्ट पाहिजे तर मी तुम्हाला पाठवते हो हाच नंबर आहे हो मी ह्याच ना हां तुमचां पण हाच आहे ना मी तुम्हाला लिस्ट सेंड करेल ह्यावर ओके थँक्यू